मला आवडलेल्या सगळ्यात सुंदर पुस्तक म्हणजे द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड कारण या पुस्तकामध्ये आपल्या सपकाँन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडबद्दल बोललेलं आहे म्हणजे ज्या काही गोष्ट आपल्या आयुष्यात घडत असतात त्या आपल्या माइंडशी रिलेटेड असतात आणि त्या कशा याबद्दलचं सुंदर उदाहरण या पुस्तकामध्ये दिलं आहे एकच नाहीतर अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात मुख्य गोष्ट म्हणजे मला आवडली ती गोष्ट म्हणजे की हे जे पुस्तक आहे ते कोणत्याही विशिष्ट वयोगटासाठी नाही तर लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंतची जी आपली मंडळी आहेत त्या सगळ्यांना लागू होणारं असं हे पुस्तक आहे आपलं माइंड किती सबकॉन्शियसली प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो याचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे उदाहरण द्यायचं झालं तर एक वडील असतात जे भरपूर आजारी असतात ज्यांना चालायला जमत नसतं ते अंथरुणाला खिळलेले असतात एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला येतो येताना जडीबुटी घेऊन येतो बाबांसाठी आणि बाबांना म्हणतो बाबा मला वाटेत एक साधू भेटले होते आणि खूप कश खूप कमी जणांना ही जडीबुटी मिळते आणि त्यातले तुम्ही एक आहात तर तुमच्यासाठी म्हणून ही मी जडीबुटी आणलेली आहे आणि यातली जी एक जडीबुटी आहे ती तुमच्या गळ्यात बांधायची आहे आणि ते केल्यानंतर तुम्ही नक्कीच बरे व्हाल असं केल्यानंतर त्या बाबांच्या गळ्यात ते जे ताईत होतं ते बांधण्यात आलं आणि काही आठवड्यांमध्येच ते बाबा चालू फिरू लागले आता हे कसं काय पॉसिबल आहे तर ॲक्च्युली बघायला गेलं होतं तर त्या ताईतमध्ये किंवा त्या जडीबुटीमध्ये काहीच नव्हतं तो जो मुलगा आला होता त्याने घेताना जंगलातली छोटीशी बारीक काठी घेऊन आला होता आणि ती तोडून आपल्या बाबांच्या गळ्यात बांधली होती पण त्याच्या बाबांना विश्वास होता की ही जडीबुटी मला बरं करणार म्हणजे कुठेतरी हे कनेक्शन आपल्या ब्रेनशी आहे आणि त्या दिवसापासून त्यांनी विचार करायला सुरवात केली की मी बरा होणार मला चालायला मिळणार आणि सबकॉन्शियसली त्यांच्याकडून त्या गोष्टी घडत गेल्या आता दुसरं उदाहरण असं आहे एक विवाहित महिला असते पण तिचा जो नवरा असतो तो मृत्यू पावतो आणि तिला तिची मुलं असतात तिच्यापासून लांब असतात मग ती एकटी पडलेली असते आणि तिला तिच्या एका पार्टनरची गरज असते ती बऱ्याचदा पार्टनरच्या शोधात असते पण तिला हवं तसा पार्टनर मिळत नसतो एके दिवशी हा जो वक्ता आहे तो त्या बाईला भेटतो आणि ती बाई आपली व्यथा त्याला सांगते तेव्हा हे वक्ता त्यांना म्हण त्या बाईला म्हणतात तुम्ही एक काम करा आजपासून रोज तुम्ही सतत स्वतःशी म्हणत राहा की माझा पार्टनर हा अस्तित्वात आहे आणि मला लवकरच तो मिळणार आहे काही दिवसातच तो पार्टनर मला मिळणार आहे असं सतत स्वतःशी म्हणत राहा आणि आश्चर्य वाटेल असं की त्या बाईला खरोखरच एका मेडिकल शॉपमध्ये तिच्याच वयाचा एक वयोवृद्ध व्यक्ती होता त्याच्याशी ओळख झाली आणि कालांतराने त्यांचं लग्नही झालं तर इथे ही गोष्ट आपल्याला सा जर जर आपण नीट ऐकली तर आपलंच जे माइंड असतं सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही आयुष्यात मिळवायच्या आहे त्या गोष्टी आपल्या माइंडशी रिलेटेड असतं तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा तेवढं तुमच्या आयुष्यात चांगलं घडत जातं आणखी एक उदाहरण जायचं झालं तर आपले पॉझिटिव्ह वाइब्ज किंवा निगेटिव्ह वाईज एखाद्यापर्यंत कसे पोचतात याबद्दलचं हे उदाहरण आहे एक आई असते जिची तब्बेत बिघडलेली असते आणि तिची मुलगी बाहेरच्या देशात असते तर तिच्या मुलीला आपल्या आईला भेटण्यासाठी पर आपल्या स्वदेशी यायचं असतं पण विषय असा होतो की काही कारणास्तव तिला ते येता येत नसतं मग ती त्या व्यक्त वक्त्याला भेट आणि वक्ता तिला म्हणतो की तुम्ही एक काम करा तुमच्या मनात तुमच्या आईबद्दलचं जे प्रेम आहे त्यावरून तुम्ही फक्त रोज स्वतःशी एवढंच म्हणा की माझी आई जिथे कुठे आहे ती खूप सुखरूप आहे ती ज्या डॉक्टरांकडून सल्ला घेते आहे ज्या डॉक्टरांची तिला औषध माणं ग पाणी गोळ्या चालू आहेत ते डॉक्टर तिच्यावर योग्य ते उपचार करत आहेत माझी आई सुखरूप आहे माझी आई लवकरात लवकर या आजारातून बरी होईल आ णि तिचे जे पॉझिटिव्ह वाईब्ज असतात ते या आईपर्यंत पोहोचतात आणि आई त्या आजारातून ठणठणीत बरी होते तर मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण विचार करत असतो आणि आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट घडत असतो तुम्ही या ह्या जी विश्वाची जी म्हणजे ही जी युनिवर्स पावर्स आहे ना ती ओळखली पाहिजे युनिवर्स पॉवर इज नथिंग बट युअर सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे विचार करता एखाद्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर मिळवायचं असेल किंवा एखादी गोष्टी तुमच्याकडून सॉल्व होत नसेल तुमच्या काय ज्या काही समस्या असेल तर रात्री झोपताना तुम्ही त्याचा नीट विचार करा आणि काही नंतर तुम काही वेळानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं कारण जरी आपण झोपलेलो असलो तरी आपलं सबकॉन्शियस माइंड कधीच झोपत नाही या उलट निगेटिव इम्पॅक्टही घडत असतो जर एखादी गोष्ट तुम्ही सतत स्वतःशी म्हणत असा की माझ्या बाबतीत नेहमी संकटच का येतात संकटच काय तर त्या सपकाँशियस माइंडला असं वाटतं त्याला तुम्ही जो प्रश्न विचारत आहे त्याला तो प्रश्न कळत नाही त्याला वाटतं तुम्ही त्याला आव्हान देत आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आणि त्याला असं वाटतं अच्छा हा मला असा विचारतो आहे याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात वाईट काय घडेल आता याला दाखवतोच याच्यापेक्षा अजून काय वाईट घडू शकतं आणि यामुळे तुम्ही अशा असा जो तुम्ही विचार करता त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात अजून वाईट घटना घडत जातात तुम्ही दरवेळेला म्हणता याच्यापेक्षा अजून वाईट काय भोगू मी तर ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता त्यावेळेला दरवेळेला तुमच्या वाट्याला वाईट अनुभव हे येत जातात आणि हे याचं कारण मुख्य म्हणजे तुमचं माइंड असतं त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह वाईब्स द्याल पॉझिटिव्ह गोष्टी सांगाल तेवढं तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी होत जातात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे ॲप्लाय करून बघायचं असते तुमच्या स्वतःच्या बाबतीत तर त्यासाठी तुम्हाला तुमचा माइंड क्लिअर करावं लागेल म्हणजे या आधी जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर तुम्हाला आता ते जे निगेटिव विचार आहेत ते पुसून टाकावे लागतील तुमचा माइंड एकदम क्लिअर करावं लागेल म्हणजे कसं आजपासून मी माझ्या मनात जे काही निगेटिव विचार होते ज्या काही मी निग नकारात्मक गोष्टींचा विचार करत होते त्या सगळ्या गोष्टी मी आज पुसून टाकते आणि आजपासून नव्याने मी सकारात्मक गोष्टींचा विचार करणार आहे माझ्या आयुष्यात सगळं छान घडणार आहे माझ्या आयुष्यात या वेळेला ही घटना घडणार आहे मला अमूक तुम्हाला जर पार्टनरची अपेक्षा असेल तर तुम्ही पार्टनरबद्दल तुम्हाला जे पाहिजे ते बोलून बघा एखाद्या व्यक्तीची तुम्हाला काळजी असेल एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पॉझिटिव्ह वाईप्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सो यस या पुस्तकातून मी या जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला आजपर्यंत मी खूप वेगळा विचार करत होते पण ते पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या विचारांमध्ये एक नवीन विचार करण्याची शक्ती या पुस्तकांमुळे आत्मसात झाली सो नक्कीच द पावर ऑफ सबकॉनशियस माइंड हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं कारण आपलं माइंड कसं काम करतं हे या पुस्तकात अतिशय उत्तमरित्या आणि सगळी खरी उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे धन्यवाद